सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचं वारं घोंगावत आहे तरी आता काही ठिकाणी जे काही टप्पे त्यांनी तयार केलेले होते त्या त्या टप्प्याप्रमाणे मतदान झालं आणि आता त्यांच्या प्रचारार्थ प्रत्येक म्हणजे ज्या ज्या पक्षाचे ब उमेदवार उभे होते त्यांच्या प्रचारार्थ त्यांचे मोठे म्हणजे काय म्हणतात त्यांना ते मोठे त्यांचे लिडर लोक त्यांचे ब प्रचाराला येत होते उदाहरण सांगायचं झालं तर घाटकोपरला मोदी येऊन गेले त्यांचे जे उमेदवार उभे होते त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी आल्या त्यांनी रोड शो केला आणि त्यातच एक बातमी होती की ती त्यांची जी नंतर जी सभा होती मुंबईला त्या सभेला त्यांनी एका राजकीय नेत्याला बोलवलं होतं म्हणजे त्या नेत्याचं कुठेच काही नाही आहे अशा नेत्याला त्यानी बोलवलं म्हणजे हे राजकारणामधे असं चाललं आहे की आता की कोण कुठे जाईल कोण कुठे उड्या मारेल आणि काय होईल राजकारणाचं केव्हा रंग बदली होईल जसं सरड्याचा रंग बदली होतं तसा राजकारणाचा आणि नेत्यांचा रंग बदली होतो दिवसेंदिवस तसंच ह्याच बातम्या सारख्या सारख्या अमूक एक नेता म तो बी जे पीला आधी शिव्या घालत होता तो पुन्हा आता बी जे पीला गेला काही लोकं त्यांच्या घरी गेले त्याला हे म ब मीटिंग व सभेला बोलवलं वगैरे घडी घडी सारख्यासारख्या टी वीवर त्यात त्याच बातम्या ऐकून आहे ना माणसाला असं वाटलं की टी व्ही लावूच नाही आता असं वाटतं दुसरा प्रकार दुसरा एक म्हणजे बातमी होती की हवाखान हवामान खा खात्याने ब सांगितलं होतं की पंधरा तारखेपर्यंत पंधरा ब मेपर्यंत म्हणजे राज्यात अवकाळी पाऊस सगळीकडे पडणार आहे आणि त्याच्यामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडणार आहे तर एक अशी घटना घडली की त्याच घाटकोपरला एक मोठं होर्डिंग होतं जाहिरातीचं प्रचंड ते कोसळलं आणि ते कोसळ्याच्यानंतर मग तिथेसुद्धा राजकारण चालू झालं की मोदी कशाला आले होते किंवा तो अमूक एक नेता तिथे कशा आला होता मग त्याला परवानगी कोणी दे एवढं मोठं होडींग जे नियम बाह्य जे लावलं होतं की त्याला कोणी परवानगी दिली रेल्वेने दिले की म्युन्सिपालिटीने दिली अशा प्रत्येक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रत्येक पक्षानी वेगवेगळं आपली मत त्याच्यावर ते म्हण आणि ह्याच बातम्या सारख्या पण ज्याच्यामध्ये किती माणसं दगावली गेली किती ब जखमी झाली कोणाला किती पैसे गव्हर्मेंटने सरकारने दिले ह्याच बातम्या सारख्या सारख्या त्या टी व्हीवर होत्या या बघून बघून शेवटी कंटाळा यायला लागला